हॅलो नमस्ते शाळेमधून ॲडमिनिस्ट्रेरेशे शे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून अस्मिता मॅडम बोलत आहेत ना मॅडम नमस्ते मी उपासना बोलते आहे हां मला आता माझं ट्वेल्थ झालेलं आहे आणि मला आता पुढे चांगल्या याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर मला थोडंसं तुमचं गायडन्स हवं होतं माझं जे आहे ट्वेल्थ माझं सायन्समध्ये होतं हां अच्छा त्याचं एन्ट्रन्स देण्यासाठी काही प्रोसेस असते का मॅडम

अच्छा आणि दुसरं करिअरसाठी आणखीन चांगलं ऑप्शन कुठलं आहे हो हो अच्छा अच्छा त्याच्यामध्ये मग प्लेसमेंट वगैरे आपल्याला कोण तिथूनच मिळतात की आपल्याला शोधावी लागतात अच्छा पण मॅडम याच्यासाठी कुठले कॉलेज आहेत की जिथे म्हणजे मला ॲडमिशन मिळेल मी जिथे करू शकेन अच्छा थोडं मला त्याची माहिती सांगाल का मी तुम्हाला हवं तर मी कॉलेजमध्ये येऊन भेटते आणि तुम्ही मला त्याची थोडी कॉलेजची माहिती सांगा की जिथे मला हे चांगल्यात चांगला कोर्स करता येईल ओके मॅडम मॅडम तुम्ही कॉलेजमध्येच कधी किती वाजेपर्यंत असता ओके चालेल तर मॅम मी की नाही तुम्हाला मग मी मंडेला कॉलेजमध्ये येते आणि भेटते हां हां ओके ठीक आहे थँक्यू मॅम तुम्ही खूप छान गायडन्स केलेला आहे थँक्यू मॅम हा बाय